मला जर पुस्तकाच्या जगात जगणे शक्य झाले तर मी युगंधर पुस्तक निवडेन कारण या युगंधर पुस्तक हे माझं अत्यंत आवडीचं प्रिय पुस्तक आहे शिवाजी सावंतांनी लिहिलं आहे म्हणूनच नाही परंतु माझे आराध्य माझे लाडके दैवत श्रीकृष्ण यांच्यावर ते बेतलेलं पुस्तक आहे म्हणून मला हे पुस्तक वाचणं आणि या पुस्तकाच्या जगात जगणं खूप आवडेल या पुस्तकामध्ये जे प्रसंग दिलेले आहेत श्रीकृष्णांचं बालपण दिलेलं आहे त्यांचं संपूर्ण जीवन या पुस्तकामध्ये चित्रित करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे त्या काळातील विविध महत्त्वाच्या व्यक्ती जसं कुंती द्रौपदी कर्ण अर्जुन या सगळ्यांच्या भूमिका या पुस्तकामध्ये खूप सुंदर पद्धतीने मांडलेल्या आहे ते पुस्तक जर जगता आलं तर मला या सगळ्यांची भूमिका जवळून पाहण्याची जी आहे ती संधी मिळेल जी संधी माझ्यासाठी खूप मोलाची असेल त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचं जीवन चरित्र जसं सर्वांनाच प्रोत्साहन देतं सर्वांनाच तिथे जे आहे ते मोटिवेट करत राहतं तसंच ते मलाही प्रत्येक क्षणाक्षणाला मोटिवेट करत असतं किंवा त्याच्यातून योग्य मार्गदर्शन मला मिळतच असतं म्हणून जर मला पुस्तकाच्या जगात जगणं शक्य झालं तर मी नक्कीच या पुस्तकाचाच विचार करेन आणि त्याच्याबद्दल अजून जास्तीत जास्त त्यातून आनंद घेण्याचा आणि माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करेन